नृत्य ही एक कला आहे त्या कलेचा आपल्याला विविध प्रकारे त्या कलेचे विविध प्रकार पडता नृत्य हा एक छंद आहे तो मला खूप आवडतो माझं छंद नृत्य हा आहे नृत्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनावर सकारात्मक तसे नकारात्मक वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव प असतो नृत्याचा माझ्या जीवनावर खूप सकारात्मक असा परिणाम झालेला आहे नृत्यामुळे माझे आयुष्य घडले आहे नृत्यामध्ये माझ्या भविष्य भविष्यातील नृत्यामुळे मी माझ्या भविष्यात यश मिळवले मिळवू शकते मी नृत्य हा माझा एक छंद असल्यामुळे त्यामध्ये मी मनापासून काम करत आहे खूप प्रयत्न करत आहे मला भविष्यात चांगले यश प्राप्त करण्यासाठी मला आता खूप मेहनत करावी लागत आहे नृत्याचा आपल्या माझ्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे सकारात्मक नकारात्मक परिणाम होतो परिणाम झाला आहे नृत्यामुळे आपल्याला विविध गोष्टी काही नृत्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक म्हणजे काही काही वेळेस आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपल्या वर नृत्याचा नकारात्मक असा परिणाम पडतो तर काही वेळेस नृत्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक असा परिणाम पडत असतो वेगवेगळ्या प्रकारे नृत्याचे प्रकार आहेत त्याचा आपल्या जीवनावर खूप चा नृत्य हा एक खूप चांगली कला आहे त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो माझ्या जीवनावर नृत्याचा परिणाम हा सकारात्मक झालेला आहे